माय घरी गाई आहेत बैलं आहेत सकाळी उठणं त्यायला बाहेर बांधणं बाहेर बांधून त्याचं चारापाणी करणं शेनखोटा करणं शेनखोटा झाल्यावर त्यायले चारा टाकणं चारा टाकणं झाल्यावर घरी येणं अजून त्याच्यासाठी ढेप भिजू घालणं ढेप लावणं आणि त्यांची नावं घेऊन आवाज देणं त्यायले एकाचं नाव सोनी एकाचं नाव मंगल्या एकाचं नाव गुलब्या असं त्याई नाव घेऊन आवाज द्यायचं नाव घेऊन आवाज दिले की ते आपल्या जवळ येतात जव मग त्यायले आपलं जेवण खावण झालं की त्यायले चाराला न्यायचं चाराला न्यायचं चाराला नेलं की त्यायला आवाज द्यायचा आपण जर कोणासंगं बोलत उभं राहिलं तर त्यायले आवाज देऊन नाव घेऊन त्याई ते आवाज दिला मंगल्या गुलब्या हे सोनी तर ते उभेच राहतात आणि आपण जर धकलं तर मग ते धकतात त्याईले चारान् न्यायचं शेतातनं चाराचं वाम कोण्या हिरव्या चाऱ्यात कोण्या कुठं असं चाराचं मग संध्याकाळच्या पायरी घरी आणायचं संध्याकाळी घरी आणलं की त्यायले बांधायचं गाय जंदे लसली की मग तिचं दूध काढाचं वासरू न्यायचं तिचं तिला ढेप न्यायची तिचं दूध काढायचं दूध काढल्यावर तिचं वासरू तिच्या जवळ सो सोडायचं मग ते वासरू सोडलं की त्या वासराला इकून तिकून चाटते चाटल्यावर इकून माया लावते तिकून माया लावते आपण कशी आपल्या लेकराला माया लावतो तशी ती माया लावते त्याईनं माया लावली की मग दूध काढलं की घरी यायचं त्याईला चारापाणी करून द्यायचं चारापाणी केलं की मग आपण घरी यायचं